हॅलो सर हा सर मी गौरव बोलत आहे हां सर मी आता सध्या शाहू नगरमधून बोलत आहे सर काय झालं नेमकं मी गावी निघालो होतो आणि तेवढ्यात एक रुग्ण मला निदर्शनास आढळला आणि तो खूप खोकतो आहे त्याचा श्वाससुद्धा सर कोंडतो आहे हो सर जर तुम्ही आलात लवकर तर त्यांना योग्य तो उपचार वेळेत मिळेल सर सर तुम्हाला किती टाईम लागेल यायला अच्छा या सर पंधरा मिन्टात लवकर या कारण त्याला सध्या ऑक्सिजनची खूप गरज आहे सर कारण त्याचा श्वासोच्छवास जे मी पाहतो आहे खूप बिकट अवस्था होत चालली आहे त्याची हो सर सर सर या लवकर या सर चालेल ठीक आहे सर